मी नाटकाशी रिलेटेड असल्यामुळे म्हणजे थेटरशी रिलेटेड असल्यामुळे किंवा फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत असल्यामुळे मला फिजिकली पुस्तकं वाचणं खूप आवडतं माझ्याकडे खूप सारी वेगवेगळी पुस्तकं आहेत जी मी वाचतो नेहमी आणि तसं बघितलं तर मला इलेक्ट्रॉनिक आवृत्ती म्हणजे मोबाईलवरती वाचायला सारखा सारखा मोबाईल हातात धरून वाचायला खूप कंटाळा येतो पण काही वेळा स्क्रिप्ट वाचाव्या लागतात आम्हाला आणि तसं बघितलं तर ऑडियो बुक हे ऐकायला सोपं पडतं म्हणजे जर एखादी गोष्ट आपण वाचायला वेळ नसेल आणि आपण कुठेतरी ट्रॅवल करतो आहे किंवा काम करतो आहे तर हेडफोनवरती ऑडियो बुक ऐकणं खूप सोपं पडतं आणि त्यामुळे आपल्याला आपलं वाचनसुद्धा झाल्यासारखं वाटतं आणि ते ऐकल्यामुळे एक फिडबॅकसुद्धा चांगला देता येतो आणि एक माईंडलासुद्धा रिफ्रेशमेन्ट मिळते त्यामुळे ऑडियो बुक हे सुद्धा एक चांगला ऑप्शन सध्यातरी आहे